मला बालपणाच्या खूप साऱ्या गोष्टी आठवणीमध्ये आहेत आणि त्यापैकी काही गोष्टी आहेत जी मला खूप आठवता आठवतात आणि त्या माझ्या खूप आवडत्या आहेत त्या गोष्टी म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या आई बाबासोबत मंडईमध्ये फिरायला जात असायचो आणि जेव्हा आम्ही फिरायला जात होतो तेव्हा माझे बाबा मला आपल्या खांद्यावर घेऊन फिरावयाला न्यायचे आणि मंडई दाखवायचे आणि त्या मंडईमध्ये मला काही काही खेळणे पण घेऊन द्यायचे ही गोष्ट मला फार खास वाटते आणि ह्यामुळे ही आठवणी मला फार आवडतात